मराठी भाषेविषयी समज गैरसमज म्हणजे बाहेरून जे येतात जे मराठी बोलत नाहीत ते लोकं येतात आणि त्यांना असं वाटतं की आपण मराठी शिकली नाही पाहिजे किंवा बरेच लोकं शिकत नाहीत तर त्यांना असं वाटतं की मराठी भाषा आपल्याला येत नाही किंवा येणार नाही तर असं काही नसतं हा खूप मोठा गैरसमज आहे मराठी भाषा इतकी सुंदर आहे आणि खूप सरळ आणि सोप्पी भाषा आहे ही सगळ्यांनी शिकायला हवी कारण ज्यांना शिकायची आहे त्यांना मी सांगेल की पुल देशपांडे वाचा किंवा तुम्ही मराठी पुस्तकं वाचत जा मराठी सिनेमा आहे नाटकं आहेत मराठी सिरियल्स आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी सारख्यासारख्या बघितल्यानंतर तुम्ही मराठी नक्की शिकू शकाल मराठी भाषेचा एक दुसरा एक गैरसमज असा आहे की गावाकडची भाषा किंवा शहरातली भाषा मराठी ही वेगळी येते हा मान्य आहे की प्रत्येक ठरावीक काही किलोमीटरनंतर भाषा बदलते पण भावना तीच राहते मराठी भाषा त्यांचा टोन बदलतो त्यांचे काही शब्द बदलतात यामुळे असं आपण म्हणू शकत नाही की तुमची मराठी वेगळी आणि आमची मराठी वेगळी मराठी ही मराठीच असते मराठी भाषेला असं विभागणं मला तरी चुकीचं वाटतं कारण कोल्हापूरची मराठी भाषा वेगळी आहे तर कोल्हापूरचा मुंबईत आल्यानंतर मुंबईचे लोकं काही विचारतात की तू कोल्हापूरचा का तुझी भाषा तिकडची आहे तर तर हे टाळलं पाहिजे कारण असं विचारलं गेलं पाहिजे की तू मराठी आहेस का कारण तू मराठी छान बोलतोस तू इकडचा आहे का तिकडचा आहे का हे बोलण्यापेक्षा मराठी आहे का हे बोललं गेलं पाहिजे त्याच्यामुळे हे जे समज गैरसमज आहेत की ही भाषा गावठी आहे किंवा ही भाषा शुद्ध मराठी आहे तर ह्या गोष्टी टाळता आल्या तर बऱ्या होईल मराठी एक मराठीच भाषा म्हणून पुढे आली तर अजूनही मराठी भाषा फार वरपर्यंत जाऊ शकते असं मला वाटते